हॅलो बोला की माहिती सांगा तुमची कुठली कुठली ठिकाणं तुम्ही आम्हाला दाखवणार

तरी त्याच्यामध्ये कोणते कोणते ठिकाणं येतील जरा डिटेल्समध्ये तुम्ही सांगू शकता काय

बरोबर बरोबर बरं

बरोबर मग तुमचे तुमचे काय रक्कम आम्हाला द्यावी लागंल तुम्हाला तुमचे चार्जेस काय आहे

तुमची गाडी कोणती आहे सर बरं

बरोबर आहे

बरं बरं बरं तुमी कोल्हापूरच्या बाहेर आम्हाला दोन दिवस आम्ही जर थांबणार आहोत तर कोल्हापूरच्या बाहेरची काही ठिकाणं जे जवळ आहे ज्योतिबा पन्हाळा यासारखी ठिकाणं तुम्ही आम्हाला दाखवू शकता का त्या दोन दिवसामध्ये बरं

आम्हाला थोडा वेळ महाद्वार रोडमध्ये पण घालवायचा आहे तसं काय थोडा वेळ आम्हाला तिकडं पण जाता येईल काय खरेदी वगैरे करता येईल काय

नाही आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणंच बघावं बघायला आवडेल चालेल तुम्ही तुम्ही म्हटला पर हेड हजार रुपये चार्जेस तर एका दिवसाचे सांगितले तुम्ही का दोन दिवसाचे आणि आम्ही तिथं थांबू तिथं आम्ही तिथं थांबू तिथलं ठिकाण कोणतं आणि तिथं सगळ्या सोयीसुविधा आहेत काय

तुम्ही आम्हाला जेव्हा परत आणून सोडणार तेव्हा तुम्ही कोणत्या ठिकाणी आम्हाला सोडणार आणि आपल्याला यायला किती वेळ लागेल किती वाजतील

पण किती वाजता सर निघायचं म्हटलं सकाळी मग ते आपण कुठे जमायचं आठ वाजता निघायचं तुम्ही म्हणता तर आम्हाला कुठे यायला लागेल तर

ठीक आहे ठीक आहे सर आम्ही तुम्हाला सांगतो सर आम्ही तुम्हाला जरा हे करून सांगतो चौकशी करून सांगतो कळवतो ठेवू चौकशी करून कळवतो विचारतो आम्ही आणि तुम्हाला नंतर फोन करतो ठेवू का